यात मितेन व कार्बन डायऑक्साइड हे वायू तयार होतात मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो बायोगॅस गॉसिफायरमधून तयार होतो प्रोड्यूसर गॅस पाणी उपसण्यासाठी वीज निर्मितीसाठी तसेच स्वयंपाकासाठी उपयोग केला जा केला जातो आणि वीज निर्मितीसाठी तसेच स्वयंपाकासाठीदेखील वापरला जातो बायोगॅस गॅसिफायर सयंत्र विविध कार्यक्षमतेचे उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्याचा वापर करता येतो बायोगॅसमध्ये सर्वसाधारण पंचावन्न ते साठ टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायऑक्साइडचा असतो